साहेब सुभाष पलंबर बोलतो बोला बोला काय म्हणत होते हो हो हो साहेब हो हो बरं बरं बरं बरं एक मजली आहे का दोन मजली दोन मजली आहे का बरं बरं बरं बरं बरं बरं किती पार्ट आहे त्यात हा त्याची फिटिंग करायची का काही हरकत नाही काय पण करून देऊ ना साहेब कधी यायचं आहे हं तुम्ही म्हणसाल तसं हं बरं बरं सांगा ना सांगा सांगा फायद्याचं का सध्या काय प्लॅस्टिकमध्ये केलं तर थोडंसं फायद्याचं पडते आणि एक नवीन जे आलं त्याच्या मस्त हो हो चांगले असतात ते फिटिंगही व्यवस्थित बसते आणि आपल्याला ज्या वेळेस पाहिजे मग त्या वेळेस बदलता येते आणि दुसरे जर बसव बसवले तर मग ते काय खोलतं खोलताना थोडंसं आपल्या घराचं नुकसान होते तर हे प्लॅस्टिकचे असेल तर कधी काढता येते कधीही बसवता येते आपल्याला हा ते तुमचे पॉइंट किती त्याच्यावरून मजुऱ्यास आहे जेवढे पॉइंट असले त्याच्यानुसार मजुरी घेतो आपण आता वर तुम्हाला मजुरी नाही करून द्यायचं का सामान आमचंच का तुम्हीच सामान आणशाल बरं बरं काही हरकत नाही मग एक वेळ आम्हाला काय करावं लागेल हो हो हो हो हो हो हो काही हरकत नाही काय नाही नाही काही आपली गॅरंटीड काम आहेत साहेब गॅरंटीनं काम देतो नाही नाही नाही नाही तसं नाही होणार गॅरंटेड काम राहील आपलं काही टेन्शन नका घेऊ वाटल्यास आपल्याविषयी माहिती विचारून घ्या लोकांना बस सुभाष पलंबर कसं काय काम आहे बरं बरं काय हरकत नाही काय हरकत नाही चालेल मी काय करतो तुम्हाला उद्या किंवा परवा दिवशी फोन करून घरी येतो तुम्ही घरी कोण्यादिवशी राहता बरं बरं सकाळी करू फोन का संध्याकाळी करू चालेल चालेल चालेल मी उद्या तुम्हाला फोन करून येतो साहेब हा ठीक आहे ठीक ठीक ओके ओके धन्यवाद धन्यवाद धन्यवाद